हो माझा छंद आर्ट आहे आर्ट इज माय पॅशन आर्ट ही अशी गोष्ट आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांना सहज आवडू शकते आर्टमध्ये खूप सारे टाईप्स असतात रूम मेकओव्हर मंडला आर्ट डुडल आर्ट वॉल पेंटिंग रेझीन आर्ट असे खूप सारे टाईप्स आहेत रूम मेकओव्हरमध्ये लहान लहान मुलंसुद्धा जसं की पेपर्स बोट बनवणं पेपर्सपासून आर्ट क्राफ्ट करणं क्राफ्टमध्ये हल्ली तर खूप जास्त मुलांना इंटरेस्ट यायला लागलेला आहे श शालेय जीवनातसुद्धा खूप सारी मुलं आर्टमध्ये जास्त लक्ष देतात आर्ट ही अशी गोष्ट आहे की लाईफमध्ये कधीही न संपणारी गोष्ट आहे ही आर्टमध्ये लोकं खूप सारे करियर करतात बिजनेस करतात खूप व्हरायटीज आर्टमध्ये आहेत जसं की रेझीन आर्ट रेझीन आर्टपासून छोट्यात छोट्या बिजनेस तो मोठा होऊ शकतो जसं की रेझीन किचन्स येतात रेझीन प्लेट्स येतात रेझीनचे वेगवेगळे फ्लाअर्स येतात ह्या ह्या गोष्टी खूप जास खूप आपल्या जगात चाललेल्या आहेत आर्ट मध्ये लोक बिजनेसमधून करियरच्या वाटेवरसुद्धा उतरलेले आहेत जसं की ज्यांनी कॅम्प ठेवलेले असतात जसे स्कूल संपल्यानंतर वेगवेगळे कँपिंग असतात त्याच्यातसुद्धा आर्ट हा ऑप्शन येतो आर्टपासून लहान मुलं हे वेगवेगळे डिझाईन करतात पेंटिंग्स शिकतात डॉई ड्रॉईंग शिकतात असे वेगवेगळे टाईप्स शिकतात आणि म्हणून आर्ट हे मला खूप जास्त आवडतं आर्ट इज आर्ट इज माय पॅशन आणि हीच पॅशन मी लाईफटाईम चालू ठेवणार आहे सो थँक यू